लेखनकला ही केवळ भारतातच नव्हे तर जगभर पसरली आहे वेगवेगळ्या देशात तेथील प्रथा परंपरा यांचा मागोवा घेणारी कदी त्यांचा समाचार घेणारी कदी रूढी परंपरा यांना छेद देणारी पुस्तके लिहिली जातात लेखन क्षेत्रात भारताबरोबरच इंग्लंड अमेरिका फ्रान्स जपान इटली रशिया ह्या देशातील लेखकांचाही मोठा सहभाग आहे त्यानी वेगवेगळ्या विषयावर अनेक पुस्तके लिहिली आहेत जी जगभर प्रसिद्ध झाली आहेत हल्ली हल्ली मी एक अनुवादित पुस्तक वाचले जे दुसऱ्या महायुद्धातील सत्य घटनेवर आधारित होते दुसऱ्या महायुद्धात सिंगापूरमध्ये अडकलेल्या हजारो जपानी नागरिक आणि सैन्य अधिकारी आणि त्यांचे कुटुंब यांना घेऊन परत जापानमध्ये जाणाऱ्या आटामारू या जापानी जहाजावरील प्रवासावर पुस्तक दुर्दैवाने त्या जहाजाचा प्रवास पूर्वी पूर्ण होऊ शकला नाही मध्ये ते जहाज गैरसमजामुळे दोस्त राष्ट्राकडून बुडवले गेले त्यातून फार थोडेच लोक वाचू शकले पुस्तक वाचण्याचा अनुभव अप्रतिम होता वाचताना लेखकाने अक्षरश सगळे प्रसंग डोळ्यासमोर उभे केले होते मानवी स्वभाव त्यांची घालमेल वेदना राग तिरस्कार अशा भावनाबरोबरच सागरातील प्रसंगाचे चित्रण लेखकाने अतिशय खुबीने लिहिले होते त्यामुळे हे पुस्तक एकदा वाचल्यानंतर दीर्घकाळ मनावर राज्य करतं मराठीत पण अशी बरीच पुस्तके लिहिली आहेत जी अनुवादित होऊन जगभर पोचायला हवीत असे मला वाटते मला विचारल तर मी माझ्या आवडीप्रमाणे पानिपत हे पुस्तक अनुवादित होऊन जगभर पोचले पाहिजे असे म्हणेन या पुस्तकातून भारतातील खास करून मराठी लढवय्या बाणा जगभर पोचायला हवा असे मला वाटते ज्या लढवय्या बाण्यानी मराठी शूरांनी अब्दालीच्या अतिशय मोठ्या संख्येने आलेल्या सैन्याबरोबर निकराची झुंज दिलेली ते अप्रतिम त्या घटनेवरती लिहिलेले हे एक अप्रतिम पुस्तक आहे